मी माझ्या धावण्याच्या प्रशिक्षणात आणि शर्यतीच्या तयारीमध्ये पोषक आणि पुरेसे पाणी मिळावे याच्यासाठी मार्केटमध्ये जे आयुर्वेदिक सप्लिमेंट मिळतात जसे वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंटस उपलब्ध आहेत त्या सप्लिमेंट मी पाण्यात मिक्स करून मग तो पाण्या पाणी पितो त्याच्याने माझ्या धावण्याचा स्टॅमिनाही वाढतो आणि मला थोडं असं अंगात ताकद आल्यासारखी वाटते आणि जेव्हा मला तो पाणी क पुरेसा पडला नाही किंवा तो पाणी मला मला सप्लिमेंट वेळेवर मिळाले नाही तर मी फिल्टर केलेल्या पाण्याचाही उपयोग करतो फिल्टर केलेल्या पाण्यामुळे थोडीशी एनर्जी तर वाढते आणि जर तो फिल्टरवाला पाणीही एकदम असं उपलब्ध नसेल तर जो नॉर्मल पाणी नळाला येतो त्याच्यामध्ये मी तुरटी टाकून त्याला फि त्याला स्वच्छ करून मग त्या पाण्याचा उपयोग करतो